सध्या मला आवडलेला पिक्चर आहे रामसेतू एवढ्यात मी तोच पिक्चर बघितला आहे आणि मला तो खूप आवडला आहे कारण त्यामध्ये धर्म आणि सायन्स या दोन्ही गोष्टी दाखवलेल्या आहे सायन्स म्हणजे आता जी टेक्नॉलॉजी पुढे जात आहे त्या विषयावर आणि धर्म म्हणजे आता जसे जे पण आपल्याकडे युगं चालत आले आहे बऱ्याच वर्षांपासनं ज्या गोष्टी चालत आलेल्या आहे ते त्यांनी सायन्सच्याद्वारे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे एक्झॅक्टली असं नाही म्हणू शकत की हा सायन्स आहे अरे पण त्यानी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की यावर्षी खूप या गोष्टी खूप काळापासूनच्या आहे आणि त्याह् जसं की त्या रामसेतू मूवीमध्ये रामसेतूबद्दल सांगितलेलं आहे की जो तो रामसेतू होता तो खरंच रामाने बनवला होता मग त्याने ते कसं प्रूव्ह करायचं त्यांनी सायन्टीफिकरित्या त्यात ते जे रामसेतूचे दगडं होते त्यात त्याने पण आपण प्रूफ करू शकतो की ते दगडं किती वर्ष पुराने आहे त्यातल्या त्यात त्यांनी हे दाखवून दिलं आहे की जर रावणाची लंका आहे जर रावणाचं अस्तित्व होतं तर मग रावणाचं अस्तित्व आहे तर मग होतं म्हणजे रामाचं पण अस्तित्व असायला पाहिजे आणि रामाचं अस्तित्व असलं म्हणजे ता रामसेतू पण असायला पाहिजे सो हे प्रूफ करून दिलंय म्हणजे या पिक्चरमधून आपल्याला ही शिकवण घ्यायला मिळते की धर्म पण आपण करायला हवा कारण की त्या काळापासून ते सगळं चालत आलेलं आहे आणि धर्मासोबतच जे आत्ता आत्ताच्या काळामध्ये जग सुरू आहे जी टेक्नॉलॉजी आता पुढे जात आहे त्याच्यासोबत पण आपण जगायला शिकायला पाहिजे आहे